हॅलो हां नम नमस्कार नमस्कार काय ओ सर बोला हां हां हां हां हां ब आहो तेच बोलणारच होतो मी इतका प्रॉब्लेम झालेला आहे तिथं ना त्या इतकं आता ते मोठं काम दिसतं आहे त्या बिल्डरला आपण जाऊन भेटायला लागेल ते तिथनं त्या वाचमानला त्याविषयी बोललो होतो मी पण तो म्हणतो मी काय करू साहेब ते बिल्डरला तुम्ही भेटा बरोबर

नाही ते हां हां हां बरोबर आहे बरोबर आहे नाही फार त्रास होत फार त्रास होतो रात्रीचे जे इतका आवाज येतो ना ते बर ते जास्त वेळ चालतं त्यांचं काम त्यांनी लवकर आवरायला पाहिजे ते दिवसा तर आपण नसतो पण या लेडीज सांगतात ना इतका त्रास होतो धूळ येते इतका तो सगळा खाकाना त्याच्यामुळे आहे ना ते फार वैताग होऊन राहिला आपल्याला आपल्याला पहिले त्याच्याबद्दल काहीतरी करावं लागेल त्याला आता दोन तीन पर् माझ्याकडे अरे असं होता ते ना नगरपालिकेत तो आरोग्य विभाग आहे ना त्यांच्याकडं किंवा जे बांधकाम विभागाचे दोन हे आरोग्य म्हणजे काय त्रास होऊन राहिला आपल्याला आणि ते बांधकाम विभाग आहे त्यांनी परवानगी दिली पण मग त्यांनी सगळे पत्रे वगैरे लावायला पाहिजे त्या ग्रीन नेट लावायला पाहिजे कारण ते कसं आहे ग्रीन नेटमुळे निदान ते थोडं धूळ तरी कमी होईल आणि त्याला आपलं टाईम लिमिट बांधून द्यावं लागेल की तू नऊला चालू कर बाबा आणि सहाला बंद कर तुम्ही जर रात्रीचे पार दहा न अकरापर्यंत चालू आहे सकाळी लवकर ते ठाकटूक करता ते काय बरोबर नाही आहे ते

हां हां हां हां

नाही नाही नगर जर त्यांना परवानगी दिली ना तरी त्याच्या जे अटी शर्ती असतातच त्या घरच्यांना त्रास याची काळजी घ्यावी नंतर वेळेचं बंधन असतं असं थोडी असं तर मग उद्या उठून कोणी काही करेल आणि ती वाळू वगैरे पार आपल्या प्लॉटमध्ये आलेली आहे ती त्याला उचलून घ्यायला लागंल विटा आणि ते सगळ्या ह्या बाजूला आले तर तो इतका त्रास झालेला आहे ना

हा ठीक आहे ते आपण नाही आता आपण काय करू पहिल्या कोण तो आहे ब्वा सुदर्शन काहीतरी आहे कन्स्ट्रक्शन काहीतरी पाहिला होता मी आणि आपण काय करू आता आधी आपली मीटिंग घेऊ सगळे सोसायटीचे मेंबर एकत्र करू कारण काय आपण सोसायटीच्या वतीनं जर दिलं ना ते सगळं काय होईल की त्याला वेटेज पण येईल आणि जास्त लोक आले का मग जरा दबाव येईल त्यांच्यावर

चालंल चा

हो आ आता आधी काय करू त्या बिल्डरलाही गोडी त्याच्याशी बोलून बाबा तू ये नाही तर मग आम्ही तुला हे करू चालंल चालंल मग आज काय नाही भेटून घेऊ आपण काय नाही हं हो हो हो चालेल चालेल ओके ओके ओके ओ